हॅलो हां हो येस संध्याकाळी काय करते आहेस हां जेवायला हादडायला हां बघ सात वाजता जाऊन जेवू नाही शकत आपण आपल्याला काही तरी स्नॅक्सच खावे लागती हा म्हणजे मग आठ होतील जेवायला मग ठीक आहे ओके पण कुठे जायचं प्लॅन आहे नको बाई सरोवर खूप महाग आहे त्यापेक्षा नटराज एन एक्सला जाऊया ते जवळ पण आहे आणि नसेल तर सरळ आत म्हणजे नटराज एन एक्सला आपण पावभाजी पण खाऊ शकतो आठ आठ वाजता आणि नसेल तर वूड हाऊसमध्ये आतल्या बाजूला जे वूड हाऊस आहे ना रस्त्यावरचं नाही गल्लीतलं हां आतमधलं येस तिकडे तो लच्छा पराठा चांगला मिळतो हां आणि ते जरा स्वस्त पण आहे हा ते स्वस्त पण आहे आणि नसेल तर हो पण मग नाहीतर क्रांतीभेळमध्ये पण जाऊ शकतो आपण तिथे मग थालीपीठ आणि तवा पुलाव वगैरे खावा लागेल हा म्हणजे ते लांब आहे थोडं आणि तिथे गेली आहे मी तसे थोडे दिवस झाले पण तिथे कसं आपण मग आपल्या डिमांडप्रमाणे मिळतं म्हणजे अदरवाईज आपण तिखट कमी करा म्हटलं की ते लोक मिडियमच करतात पण तिथे नाही म्हणजे पण नटराज एन एक्समध्ये सुद्धा मी पावभाजी खाल्ली आहे आणि तिथे पण बिलकुल तिखट न घालता पण खाल्लेली आहे बरं मग मग क्रांती बेटर आहे मग तिथे खूपच ऑप्शन आहेत तिथे अगदी खिचडीपासून सगळं मिळतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठं आहेत हां तिकडे त्यांचं स्वत चं एक स्पेशल आहे आणि मग कोबीचं बटाट्याचं वगैरे मेथीचं असं वेगवेगळ्या प्रकार आहेत थालीपीठात आणि आपल्या पाहिजे तसं देतात ते सर्विस पण फास्ट आहे तिथली आणि बेसिकली तिथे मुली आहेत सगळ्या वेट्रेस आहेत म्हणजे येस हां

तवा पुलाव हां तर थोडासा आमचे जरा हां त्यांना पण सांगू दोघींनाही सांग म्हणजे मग जरा मजा येईल जरा हो पण नाही नाही पण त्यांना आधी हे कन्फम म्हणजे असं मेसेज टाक की आपण क्रांतीतच जातो आहे नाहीतर त्या आणखी चार हॉटेलची यादी देतील आणि मग असं सांगायचं येस येस

हां आणि मग वरती मग नाही आणि मग तिथून आपण ह्याला जाऊया कुठे आइस्क्रीम नॅचरल्सला जाऊया कारण ते क्रांतीचंच आयस्क्रीम नको खायला कारण नॅचरल प्युअरली आइस्क्रीम हां आणि मग आपण आईस्क्रीम खाऊनच मग घरी येऊ

येस येस ओक्के येस येस चालेल ओक्के थँक्यू बाय बाय